मुली जास्त करून भातुकलीचा खेळ खेळतात आणि मुलांचे खेळ क्रिकेट कबड्डी हॉकी हे असतात आजकाल मुली पण हॉकी खेळायला लागलेल्या आहेत तर स्त्रियांचे आणि पुरुषांचे खेळ हे वेगळे असतात तर खेळ खेळायचे म्हटले तर मुले मुली एकच खेळ खेळू शकतात पण मुलांचे आणि मुलींचे वेगळे खेळ असतात